तरुण पिढ्यांपेक्षा त्या आधीच्या पिढ्या अधिक धार्मिक होत्या असे मला का जाणवते तर तरुण पिढ्यांमध्ये आत्ता ज्याप्रमाणे मोबाईल इंटरनेट यांची हवी झालेली आहे यामुळे तरुण हा बेरोजगार निरक्षर होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे साक्षरतेचे प्रमाण देखील यामुळे कमी आले आहे तरूणाला स्वतःमध्ये काही बदल करायचे आहेत तर आधीच्या पिढीमध्ये तरुण याला परिस्थितीची जाणीव होती त्या काळामध्ये आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असल्यामुळे त्या काळातील लोक फार धार्मिक आणि सुसंस्कृत किंवा संस्कारी होते यामध्ये धार्मिकता म्हणजे आलेल्या पाहुण्याला पा चहा पाणी देणे विचार आचार विचार कर पूस करणे यांसारख्या गोष्टी होत्या परंतु आतामध्ये साधा पाहुणा जरी घरात आला तर तरुण आत्ताचा सध्याचा तरुण हा मोबाईल देखील खाली ठेवत नाही आणि त्यांच्याशी नीट बोलतही नाही म्हणून आधीच्या पिढ्या ह्या खूपच धार्मिक होत्या असे म्हणता येईल